ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने शाळा नवीन बिल्डिंग बांधल्या गावाकडचे रस्ते चांगले केले तरीही ग्रामीण भागातील काही मुलांना शाळात पाठवले जात नाही कारण त्यांना त्यांचे आई वडील हे शेतात घेऊन जातात काही मुले फोन यूस करत बसतात काही टपरीवर बसतात असे बरेच कारणे आहे ज्यामुळे मुलं शाळेत जात नाही आजकाल छोट्या छोट्या मुलांकडं पण फोन आहे गावाकडचे आईवडिलांना एवढं काही नस माहीत नसतं ते लेकरांना फोन देतात तर लेकरं मोबाईलच्या नादी लागल्यामुळे पण ते शाळेत जात नाही